हां सुनील गा का हां सोशल मीडियावरून तुमचा नंबर घेतला होता मी मला जरा तुम्ही आंब्याची चौकशी करायची होती इथे महाराष्ट्रामध्येच पाहिजे होता

अच्छा अच्छा तुमचं अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा

तेराशे रुपये चालू आहे का अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा मला त्यांची रेट सांगाल का आंब्यांचे म्हणजे ब ब म्हणजे ते किती किती रेटला येतात तुमचे आंबे किंवा काय साडे सहाशे रुपये डझन आहे का त्यात काही क कमी नाही होत का अच्छा अच्छा अच्छा अच्छा ओके ठीक आहे ते पाच डझन मला करून द्या मग आणि ठीक आहे चालेल मग ओके ओके आणतो ना मग अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे अजून कुठल्या आपल्याकडे व्हरायटी आहे दुसरी

अच्छा अच्छा हे ठीक आहे सर मग एक काम करा ना मला तुमच्याकडे प्रॉडक्ट्सचा तुम्ही जे हे करता त्याचे मला तेही पाठवून देऊ शकता का तेही ट्रान्सपोर्टला टाका

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अच्छा अच्छा अच्छा अच्छा सर चालेल ओके ओेके सर ओके सर ओ ओके